हॅलो काही नाही भाई बस की बोल की आता हो तुझं काय चालू आहे काही नाही ह काय पबजी खेळायलास का नाही काय झालं रे हा रे पबजीमुळं जरा वातावरण बिघडल्यासारखं झालं आहे मुलं अशी खेळायला बिळाय दिसत नाहीत आता हां हां त्याचे लेस खूप साईड इफेक्ट होत आहेत आता पबजीचे दिवसेंदिवस केसेस खूप वाढतात मेंटल इश्यू यायलेत पोरांना हो हां हल्ली आता पोरांची मानसिकता बिघडून मुळं लत एक प्रकारची लत लागून गेली पोरायला पबजी नाही की करमेना झाले त्यायला आता हां उगाच चिडचिड करायले ह्याच्या त्याच्यावर मोबाईल नसला की गेम नसला की पुन्हा कुठं खेळायला गिळाय कुठं मित्रायसोबत एकलकोंडी झाली आहेत पोरं आता हो पोरं कसे आता पहिल्यासारखे राहिले नाही त्या पबजीतच मोबाईलाच सगळं मोबाईल मोबाईल करायले मस्त पहिले आपले सगळेजण एकत्र येऊन गेम वगैरे खेळायचो हो बाकी मस्त भैय्या तुझं सांग हो हो चालते चालते खेळ खेळू नको भाई पबजी बिबजी लय वाईट गेम हो हो हो चालते चालते मग कर आराम करत जा कॉल घिल हो टेक केअर